शेंगदाणा तेल जवस तेल सोयाबीन तेल नारळाचे तेल मोहरीचे तेल राइसब्रान तेल एरंडी तेल कालाजाम रबडी कलाकंद बर्फी रवा लाडू तिळाचे लाडू इमरती पोहा उपमा वडा समोसा